सध्या भारतात मोठ्या प्रमाणात आहे तर प्रदूषणाची खूप मोठी समस्या आहे प्रदूषणामध्ये ते पाण्याचे प्रदूषण असेल हवेचे प्रदूषण असेल ध्वनी प्रदूषण असेल ही समस्या मोठ्या प्रमाणात आहे कारण आपण बघतोच की सध्या कारखानदारी जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी नद्यामध्ये सोडतात त्याच नद्यातलं पाणी मोठ्या मोठ्या प्रकल्पामध्ये येतं तिथूनच ते पाणी जे विविध मोठे शहर आहेत त्या शहरांना पाय पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो ही पाणी प्रदूषणाची जी समस्या आहे ती खूप मोठं रौद्र रूप धारण केलेलं आहे त्याचप्रमाणे आवाजाची समस्या असेल अलीकडे आपण बघतो मोठेमोठे डी जे आहेत डॉलबी आहेत की मोठ्या प्रमाणत म्हणजे जे आवाजाशी मर्यादा दिलेले आहे त्याचं उल्लंंघन करून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करतात त्याचप्रमाणे हवेचं प्रदूषण आहे अलीकडे वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे हे प्रदूषण जे आहे हे तिन्ही प्रकारचं सध्या खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि सध्या हीच मोठी समस्या भारतापुढे आहे